मी डिजिटली पेंट तर नाही करत पण यु नो मी जस्ट फक्त मी आत्ता एम एस सी आय टी केलं होतं ना तेव्हा आम्ही ते पेंटचं पेंट जो हे असतं ना टूल तर त्या टूलमध्ये आम्ही खेळत होतो तर असं सांगायला गेलं ना तर मला नाही आवडत यु नो डिजिटल आर्ट जर बोललो जर आपण म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे असं नाही आहे बट इव्हन मला पर्सनली नाही आवडत कारण की कसं असतं ना जी आपली पारंपरिक पेंटिंग्स असतात आपण जे करतो रंगांमध्ये खेळतो इवन आपल्या हाताला जे वळण असतं आपल्या हाताला जे वळण असतं पेंटिंग करण्याचं झालं ब्रशेस पकडण्याचं झालं हे जे वळण असं ते निघून जातं यस आणि काय होतं डिजिटली आपण जेव्हा पेंटिंग वगैरे काही करतो डिजिटल त्या फक्त बटन्सवर आपला खेळ असतं किंवा लाईन्स मारायच्या हे करायचं ते करायचं ओके सगळं ठीक आहे बट जेव्हा तुम्ही पारंपरिक करता ते तुमच्या हाताला वळण असतं तुमच्या हाताला वळण पडतं परत तुमचे ब्रशेस पकडण्याचे टेक्निक्स कळतं की ब्रश कसा पकडायचा तुम्हाला डिजिटली कळणारच नाही का तुम्हाला ब्रश कसा पकडायचा एक क्लिक झालं भरला फील झाला कलर एवढंच असतं बाकी काय नाही समजत त्याच्यात म्हणून मला वाटतं की पारंपरिक पारंपरिकच पेंटिंग हवी ओके थँक्यू